लघुउद्योग छोटे शेतकरी महिला उद्योजक यांच्यासाठी माझ्या जो काही माझ्या नॉलेजप्रमाणे भरपूर काही अशा स्किम्ज् शासनाने किंवा सेंट्रल घोर्मेंटच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि माझ्या कुटुंबाने अजून तरी काही अशी एखादी काही स्कीम म्हणा ती काही आत्तापर्यंत मी काही यूज केलेली नाही पण विशेष धोरणं भरपूर आहेत आणि महिला उद्योजकांसाठी खासकरून जे काही शासनाचं चालू आहे ते तर बचतगटांच्या माध्यमातून ते तर आव् ते आत्मसात करतच आहेत आणि महिला उद्योजकांना जी सबसिडी नावाचा एक प्रकार आहेत बरेचसे महिलांना अजून माहिती नाही एखादा व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यांना भांडवलाची गरज असते आहे भांडवल पाहिजे असल्यास त्यान् ते बचतगटांच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून घेतातही पण ते भांडवल उपलब्ध झाल्यानंतर शासनाने त्याच्यावरती सबसिडी म्हणजे त्याला जो जे काही भांडवल त्यांनी जे काही कर्ज स्वरूपात घेतलेलं आहे तर त्याच्यावरती एक शासन त्यांच्या तर्फे त्यांना वीस टक्के पंचवीस टक्के एक सबसिडीच्या स्वरूपात एक रिटन्न त्यांना मिळू शकतं आहे हे अजून बऱ्याचशा महिलांना माहिती नाही आहे ग्रामीण महिलांना तर अजिबातच माहिती नाही तर ह्या काही गोष्टी आहेत